माझ्या कुटुंबामध्ये कोणीही अपंग नाही आणि आमच्या शेजारी वगैरे आपण जो व्यक्तीची कधी माझा संवाद झालेलाच नाही आणि महत्वाचं एक आहे जरी ती व्यक्ती अपंग असेल तर तिला एक माणुसकीची वागणूक दिली पाहिजे तिच्याशी संवाद साधला पाहिजे तिच्याशी आपण जेवण केलं पाहिजे तिच्याबरोबर खेळलं पाहिजे बागडलं पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट ती अपंग व्यक्ती आहे म्हणजे काही तिनं काही गुन्हा केलेला नाही ती ज्या वेळेस जन्मजात होते त्या वेळेस ते अपंग असते आणि महत्त्वाची गोष्ट आहे की शेवटी तोही एक माणूसच आहे त्याला आपण अपंग आहे म्हणून तुच्छ लेखणं किंवा तो अपंग आहे म्हणून त्याच्याकडे तिरस्कारांनं बघणं हा माणुसकीचा ही माणुसकी नाही आहे आणि महत्वाचं एक आहे की त्या व्यक्तीला पण मन असतं त्या व्यक्तीला पण आपण ज्या पद्धतीनं तिला समजतं त्या पद्धतीने आपण तिच्याशी सुसंवाद पाहि सांग सुसंवाद साधला पाहिजे आणि महत्त्वाचं एक आहे तिला पण आपण एक समाजातली आपल्यासारखीच व्यक्ती म्हणून आपण तिला पण जपलं पाहिजे की असं मला वैयक्तिक असं अपंग व्यक्तीबद्दल वैयक्तिक माझं मत आहे